रेखांकन करण्यासाठी वेगवेगळे प्रकारची साधनं वापरली जातात त्यातली कोणती साधनं वापरली जावी हे तुम्ही कशाचं रेखांकन करणार आहात यावर निर्भर करतं रेखांकन ही सुद्धा एक प्रकारची कला असल्याकारणाने याचे वेगवेगळे भाग पडतात त्यात सर्वात प्रथम हे ठरणं गरजेचं आहे की रेखांकनामागचा तुमचा उद्देश काय आहे ह्या रेखांकनासाठी शिसं असलेली पेन्सिल वेगवेगळी रंग वेगवेगळ्या प्रकारच्या पेनांचा उपयोग होतो